खेळ हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे जे शरीर तंदुरुस्त ठेवणं तसेच मानसिक स्थिती योग्य ठेवण्यास मदत करता जीवनाच्या प्रत्येक घटकावर त्याचे खूप महत्त्व आहे तसेच लोकांचे व्यक्तिमत्त्व खेळामुळे सुधारते खेळ त्यांचे सर्व घटक स्वतंत्रपणे आरामात आणि नियमित कोणत्या ना कोणत्या खेळात खेळल्यामुळे आपले हृदय मजबूत होते अधिक काळापासून खेळ खेळत जाणे किंवा आजकाल ते अधिक आकर्षक बनले आहे ले खेळामुळे अधिक अधिक आजारांवर कंट्रोल किंवा ते कमी प्रमाणात कन करता येतात ता येतात तसेच शरीराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे निरोगी आहाराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपले शरी राचे फिजिकल मेंटेनन्स तसेच वजन कमी करणे किंवा आपली मानसिक स्थिती योग्य ठेवणे यासाठी खेळाची आवश्यकता असते फक्त गुणांमध्ये गुंतलेली मुले परस्पर आदर आणि भावनांची समूल्य टिकवून ठेवतात असले तरी खेळ खेळणे त्यांना उमेदवार अध्यक्ष आणि उमेदवार आणि आत्मविश्वास भावनेने काम करण्यास शिकवते व कौशल्य शिकवते आजच्या अथ्थ्यादिक समाजाच्या आणि बदलत्या वातावरणाच्या युगात लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि त्यांच्या उत्तरार्थ त्यांचे परिणाम नाम त्यांना दिस भोगावे लागले आ आहे त्याच्यामुळे जे नियमित शारीरिक श् व्यायाम करतात तात किंवा खेळ खेळतात यासाठी त्यांचा ना त्यांच्या चिंता दूर होते नियमित खेळामुळे मधुमेह हृदयाचे कार्य सुधारण्यास आने आणि एखाद्या व्यक्तीला योग्य तो शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ मदत करतं